माझ्या परिसरात एक स्टेशनरी म्हणून रवीचे दुकान आहे तिथून मी बांगड्या तोरड्या कानातले टिकली लिपिस्टिक पाऊडर सगळ्या वस्तू खरेदी करून घेत असतो आणि मला चित्र काढायला आवडते म्हणून मी तिथून रंगकांड्या आणि सगळे सामान विकत घेत असते